भारतातील वाहतूक व्यवस्था ही म्हटली तर तशाप्रकारे पूर्णतः सुरळीत नाही आहे भारतात मोठ्या प्रमाणात सरकारी वाहने उपलब्ध आहेत तरीही लोकसंख्येच्या वाढत्या समस्येमुळे भारतातील लोकांना ल वाहतूक सेवा ह्या पूर्णप्रमाणे उपलब्ध होत नाहीत तसं म्हणलं तर भारतातील प्रत्येक घरात प्रत्येकाकडे एक स्वतःची दो दुचाकी तसेच चारचाकी वाहने आहेत आणि मोठ्या प्रमाणात भारतातील लोकांना फिरण्याचा फिरण्याची आवड आहे त्यामुळे तसं म्हटलं तर भारतातील लोक सामान्यतः बसने रिक्षाने आणि रेल्वेने प्रवास करतात काही तरीही तरीच मोठ्या प्रमाणावर लोकांकडे स्वतःची दुचाकी व चारचाकी उपलब्ध असल्याने त्या त्या गाड्यांवर फिरतात पण मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्याने प्रवासात वेगवेगळ्या प्रकारचे आव्हाने येतात जास्तीत जास्त लोक हे वेगांनिशी वे मोठ्या प्रमाणावर वेग घेऊन फिरत फिरत असतात आणि ह्या वेगाचे कारण म्हणजे कधीकधी समस्या अपघाताची उद्भवते तसेच कधीकधी ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणावर जाम होत असते जसे की मुंबई आणि मोठ्या मुंबई दिल्ली ह्यासारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी मोठ्या प्रमानावर ट्रॅफिक जाम जाम होते एक दोन किलोमीटरचे अंतर सर करन्यासाठीही लोकांना भरपूर वेळ लागतो जसं की एक एक एक दीड तास दोन तास असा टाईम त्यांना वाट बघावी लागते ट्रॅफिक पार करण्यासाठी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात स्वतःची वाहने उपलब्ध असल्याने पण याचे कारण म्हणजे वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणातील प्रदूषणाला सामोरे जावे लागते असं म्हणण्यासही हरकत नाही आणि भारतातील प्रवासात येणारी आव्हाने म्हणजे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांची वाढत असलेली गर्दी तर यामुळे वाढत असलेल्या गर्दीमुळे आणि बसेसच्या अभावामुळे एकाच बसमध्ये दोन ते तीन बसमध्ये बसतील इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी चढतात यामुळे त्या बस आपण म्हणू शकतो की ओव्हरलोड होऊन जातात आणि त्यांना चालण्याचा किंवा हा चालण्याचा प्रॉब्लेम येतो तसेच वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी होऊन जाते यांनी अपघाताचेही मोठ्या प्रमाणावर चान्स वाढून जातात असंही आपण म्हणू शकतो आणि तसेच भारतातील ह्या विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नसल्यामुळे मोठ्याच प्रमाणे त्यांचे हाल होत असतात आणि मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट अपघातही होत असतात असे म्हटलं तरी चालेल